हा मॅडम एस एम पी एम कॉलेजमधून बोलत आहे ना हा गुड मॉर्निंग मॅम हा माझं असं काम होतं मॅडम की माझं सेकंड सेमिस्टर झालेलं आहे ठीक आहे तर आता मला थर्ड सेमिस्टरला प्रोसिजर करायची आहे पण मग त्याची प्रोसिजर काय असेल मला सांगता का जरा बरं बरं बरं बरं अच्छा म्हणजे ते गॅदरिंगच्या वेळेस पण घरी जाता येणार नाही का गॅदरिंगचं बरं बरं हा बरं त्यांना पास वगैरे मिळेल का मॅडम बरं ठीक आहे आणि असं विचारायचं होतं की ह्याच्या थर्ड सेमिस्टरच्या नोटस् मला कोणाकडून मिळतील हो का बरं बरं मग ट्युशनची फि वेगळी असेल का की त्यामध्येच आहे बरं ट्युशनची फि कितीपर्यंत असेल काही लमसम अमाउंट बरं बरं ठीक आहे आणि या दोन म्हणजे या दोन महिन्यामध्ये काही एक्झाम वगैरे पण होतील का हा आणि डिसेंबरमध्ये गॅदरिंग आहे है ना बरं बरं ठीक आहे ठेवते मॅडम धन्यवाद